माझ्या घरी सहसा कोणी आजारी पडत तर नाहीच पण जर पडले तर त्याला त्याच्या आवडते पदार्थ बनवून देतात जसे की त्याला उलटी वगैरे लागली असेल तर त्याला खिचडी बनवून देतात तूप टाकतात त्यावर आणि साखर देतात त्यामुळे पचनक्रियाही लवकर होते आणि त्याला पण बरं वाटते त्यामुळे आजार हे लवकर बसू शकतात